मराठी भाषा ही म्हणजे महाराष्ट्राची शान आहे वाटतं आणि महारा ते भाषेपासून स्वराज्याचे जे महाराष्ट्राचे जे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना पण मराठी भाषेमध्ये खूप आवडायची आणि संस्कृतीचा विषय केला म्हटलं त्याच्यानंतर मग संस्कृती स संस्कृती म्हटले महाराष्ट्राच्या लोकांवरच महाराष्ट्राच्या बाहेर नाही बोललं जात मराठी मग महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर हिंदी वगैरे इंग्लिश बिंग्लिश अशा लँग्वेजेस येतात त्याच्यामुळं पण मराठी थोडीफार डाऊन झाली आहे कुठं काय विदर्भामध्ये मराठवाडामध्ये बस याच साईटला मराठी बोललं जातय आपण समजा पुना वगैरे गेलो मुंबईमध्ये गेलो मुंबई मुंबईमध्ये पण खूप काही लोकं मराठी बोलतात